मला फिरायला खूप आवडतं आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या नद्यांच्या किनारी समुद्रकिनारी बीचेसवर मी गेलोय पर्वतांवर सुद्धा मी गेलो आहे आणि मला असं वाटतं की हेच वैशिष्ट्य आहे की एकाच प्रदेशात बऱ्याचदा आपल्याला नदीसुद्धा आणि त्याच थोड्या अंतरावर पर्वतसुद्धा बघायला मिळतात आणि हे हे एक भौगोलिक वैशिष्ट्य मला वाटतं त्याचबरोबर गोदावरीसारखी नदी असेल ती गोदावरीचा जो घाट आहे त्याला खूपच एक वेगळं महत्त्व आहे तिकडे वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात एका बाजूला एक सुंदर गोदावरीचा पात्र आहे तर दुसरीकडे घाट असल्यामुळे तिकडे वेगवेगळ्या विधी होत असतात अंत्यविधी होत असतात आणि ते बघणं जरा थोडंसं अंगावर येतं परंतु हीच मला असं वाटतं की मजा आहे की ज्यात आपल्याला आपल्या देशाचं आपल्या राज्याचं कल्चर तिकडच्या गोष्टी एकत्र बघायला मिळतं